मी ट्रेल रनिंग आणि स्प्रिंट इंटरवलसारख्या धावण्याचा व्यायामाचा व्यायाम केलेला आहे ट्रेल रनिंग हे मुख्यतः जिममध्ये वापरले जाते त्यामुळे लॉन्ग रन्स घेण्यास मदत होते एका ग्राऊंडवरती न जाता आपण एका ठिकाणीच पाच ते दहा ती किंवा त्यापेक्षाही जास्त रनिंग करण्यास शक्य ज् होते स्प्रिंट रनिंग हे एक शॉर्ट रनंग रनप असतं परंतु स्पीड घेण्यासाठी स्प्रिंट मारण्यासाठी याची मदत होते धावण्यामुळे मला माझा स्टॅमिना बुष्ट झाला शारीरिकदृष्ट्या मी सुदृढ आहे त्यामुळे आणि फॅटलॉस झाले माझे वजन पण भरपूर कमी झाले जे एक्सट्रा फॅट होते ते रनिंगमुळे कमी झाले